नागपूर जिल्ह्यात राहण्यासाठी स्थानीय पर्याय म्हटलं तर हॉटेल आहे हॉस्टेल आहे आणि असे बहुतेक खूप सारे आहेत आणि लहान घरासाठी प्रति महिने भाडे म्हणजे तीन ते चार हजारपर्यंत जाते आणि तीन ते चार किंवा पाच हजार पण जाते आणि आणि खूप खूप सारे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत